धार्मिक ठिकाणी धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातातच आमच्या इथल्या मंदिरांमध्ये म्हणजे शास्त्रीय संगीत असो भजन कीर्तन असो किंवा प्रत्येक सणावाराचं वैशिष्ट्य महत्त्व समजावून सांगण्यासाठी केलेले नाटक नाट्यछटा किंवा भाषणं किंवा त्या संबंधित व्यक्तींना मान्यवर व्यक्तींना बोलवून त्यांच्याकडून त्यांचे काय कलाविष्कार असू देत हे सर्व सर्व गोष्टी धार्मिक ठिकाणी आयोजित केल्या जातात मंदिरांमध्ये म्हणजे आता उदाहरणार्थ हनुमान मंदिर असेल तर हनुमान जयंतीला किंम कीर्तन भजन ठेवलं जातं किंवा मठात काकड आरती असते सकाळी किंवा गणपतीचं दगडूशेठ मंदिर झालं तर गणपतीत गणेशोत्सवात दहा दिवस तिथे जे काही माणसांची गर्दी होते आणि त्यांच्यासाठी अथर्वशीर्ष पठण म्हणा पहाटे किंवा ऋषिपंचमीच्या दिवशी पूजा म्हणा हरताळकेच्या दिवशीची पूजा म्हणा हे सगळं तिथे केलं जातं आणि असे अनेक कार्यक्रम सुद्धा तिथे आयोजित केले जातात आर्या आंबेकर राहुल देशपांडे प्रियांका बर्वे ह्या सगळ्या मान्यवरांना या सगळ्या दिग्गजांना बोलवून त्यांच्याकडून गणपतीची गाणी गायली जातात आरती म्हटली जाते त्याच्यानंतर लहान मुलांना देखील तिथे भाषण करण्यासाठी स्टेज मोठं स्टेज खुलं केलं जातं जेणेकरून त्यांच्याकडूनही त्यांना काय माहिती आहे हेही आपल्याला समजतं